कालच मी फ्लिपकार्टवरून एक मोटोरोलाचा एक नवीन मोबाईल मागवलेला होता आणि सगळ्यात मेन म्हणजे फ्लिपकार्टची ऑफर खूप चांगल्या पद्धतीची आहे फ्लिपकार्टचा आता बिग बिलियन डे ऑफर चालू आहे त्यामुळे मला मोटरोलाच्या मोबाईलवर आता वीस टक्के डिस्काउंट मिळाला शिवाय डेबिट कार्डचं यूज केल्यामुळं पाच टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट मिळाल्यामुळे त्यावर त्यामुळं ते खूप चांगलं झालं परत फ्लिपकार्टची एक चांगली बाजू म्हणजे जो प्रॉडक्ट आला तो अतिशय चांगल्या पद्धतीचा होता अजिबात डॅमेज नव्हता आणि त्यामुळे ते खूप चांगला होता आणि त्याच्यानंतर फ्लिपकार्टनं एक नवीन ऑफर आणि आणि एक चालू केलेली आहे तीसुद्धा मला खूप आवडली की त्यानी आता एक नवीन प्रॉडक्ट घेतल्यानंतर आपल्याला एक कुपन मिळेल त्याच्याबरबर आणि ते कुपन आपण स्क्रॅच केल्यानंतर त्यांच्या लकी ड्रॉमध्ये जर आपला तो नंबर आला तर आपल्याला पुढच्या वेळी जेव्हा आपण नवीन प्रॉडक्ट घेऊ त्यावेळी एक्स्ट्रा टेन पर्सें डिस्काउंट त्यावरती आपल्याला मिळणार आहे त्यामुळं आपल्याला जर एक वीस टक्के डिस्काउंट मिळणार असेल तर आपल्याला टोटलं तीस टक्के डिस्कांट प्रॉडक्टवर मिळू शकते ही त्याची एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्लिपकार्टची जी डिलिव्ही आहे ती त्यानी दोन ऑप्शन दिले आहे की एक फास्ट डिलिवरी आहे आणि एक नॉर्मल डिलिव्हरी आहे तर मी घेताना फास्ट डिलिवरी घेतलेली आणि प्रॉडक्ट मागवल्यानंतर पुढच्या एका दिवसात मला ते प्रॉडक्ट लगेच मिळालं त्यामुळ फ्लिपकार्टची डिलिव्हरीसुद्धा खूप चांगली आहे आणि एका त्यामुळं चांगलं आहे मी बऱ्याच जणांना मी अजून दोन तीन जणांनासुद्धा सांगेन की फ्लिपकार्टवरून तुम्ही तुमच्या वस्तू मागवा कारण फ्लिप्कार्ट ही एक भारतातली कॉमर्स कंपनी आहे आणि आपण आपल्या भारतातल्या कॉमर्स कंपनीला पुढं नेलं पाहिजे त्यामुळं सर्वांनी फ्लिपकार्टवरनं मागवा असं त्यामुळं माझा फीडबॅक तर हा असेल पॉझजिटिव एक्सपीरियन्स हा असेल की ओवर्हरऑल प्रॉडक्टची क्वाॉलिटी खूप चांगली आहे प्रॉडक्ट अजिबात डॅमेज नाही आहे आणि फ्लिपकार्टची कस्टमर सर्व्हिससुद्धा चांगल्या प्रकारे आहे त्यामुळं फ्लिप्कार्ट इज बेस्ट